आमच्या एका मैत्रिणीचा वाढदिवस होता आणि तो आम्हाला सेलिब्रेट करायचा होता म्हणून मग आम्ही ब ब्रेस इन हे रेस्टॉरंट सिलेक्ट केलं आणि मग सगळ्या मैत्रिणीनी विचारलं की काय आपण करायचं बुवा कोणती भाजी घ्यायची काय भाजी घ्यायची भाज्यांचे प्रकार कोणते मग आम्ही तिथे गेलो तर तिथे वेटरनी आम्हाला ते मेन्यूकार्ड दिलं तर मेन्यूकार्डमध्ये बऱ्याचशा अशा भाज्या होत्या भाज्यांची नावं होती पण त्याच्यातलं जे म्हणजे कोणत्या किती चांगलं आहे काय चांगलं आहे हे क असं आम्हाला म्हणजे नीट माहिती नव्हतं मग शेवटी आम्ही एक आमच्या मैत्रिणीला फोन केला मग तिने सांगितलं की अमुक क म मलई पटर किंवा मलई कोफ्ता किंवा पनीर बटर मसाला नाही पनीर पनीर बटर हे तुम्ही चांगलं घ्या मग त्याच्यानुसार मग आम्ही त ते घे ते आम्ही पाहिलं पण त्याची जी हे होती ऑर्डर दिल्यानंतर रेटिंग जी होती ती रेटिंग आम्हाला काही स् सॅटिस्फॅक्शन आम्हाला वाटलं नाही म्हणून मग आम्ही तिथून उठलो आणि झोमॅटो च्या अॅप मग झोमॅटोला आपण मागवायचं का असं आम्ही ठरवलं मग मला माझ्या मला तर ते अॅप कसं करायचं ते काही माहिती नव्हतं मग माझ्या एका मैत्रिणीनी त्या अॅपवर झोमॅटोला जर ऑर्डर दिली आणि आम्ही तिघी पिझ्झा बोलवला आणखीन तो आम्ही सगळ्यांनी खाल्ला ठीक आहे